आमच्या संस्कृतीमध्ये बघायला गेलं तर खेळाची भूमिका खूप मोठी आहे संस्कृतीच कशाला खेळ हा एक असा विषय ज्यामुळे आपण फ्रेश राहतो आपलं शरीर स्ट्राँग राहतं आपण ताजेतवाने राहतो म्हणजे आपण जर एकदा खेळून आलो ना की मग आपल्याला खूप तरतरी येते आणि शरीर हे आपलं लवचिक बनतं ज्याच्यामुळे आपले आजार पण कमी होतात असे खूप फायदे आहेत खेळाचे सांगायला गेले तर त्यामुळे आमच्या संस्कृतीत बघायला गेलं तर कबड्डी खो खो कुस्ती क्रिकेट बॅडमिंटन असे खूप खेळ आहेत आणि ह्या सगळ्या खेळांमध्ये असं मैदानीपणा लागतो ज्याच्यामुळे आपण स्ट्राँग पण होतो आणि लवचिक पण बनतो हे झाले मैदानी खेळ बैठे खेळ पण भरपूर आहेत बुद्धीबळ अचीपची ज्याने कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्याच्यानंतर बुद्धिमत्ता वाढते बौद्धिक क्षमता वाढते खासकरून बुद्धिबळ त्यामुळे आपल्या बुद्धीला एवढी चालना मिळते की तुम्ही दु गंजत पण नाही असे खूप फायदे आहेत खेळाचे सांगायला गेले तर